हां दादा काही नाही मजेत हो पण मग अमाऊंट जर जास्त असेल तर आपण एफ डी पण केली पाहिजे इंटरेस्ट रेट जास्त भेटतो ना त्यासाठी हो पण आणि त्याचा टर्न पण एक इयरचा असतो त्यामुळ मग ते कधी लागले तर म्हणजे आपण वापरू शकणार पण नाहीत असं पण आहे

हो हो त्यात लॉस तर काहीच नाही आहे हो जमिनीत आणि गोल्डमध्ये आपण करू शकत आहोत

हां एक असं हो हो

काही एकदम लॉस मार्केट डाऊन झालं तर काही कामचं नाही आहे त्यापेक्षा एक सेक्युअर बघावं लागंल त्यात लॉस कमी असेल आपल्याला नको हो खूप खूप पर्सेंटनी लॉस होईल एकतर गोल्ड किंवा मग जमीन वगैरे खरेदी करणं यात करू शकत आहोत आपण हां आता हो हो ठीक आहे बघू